आजकाल बऱ्याचप्रमाणे महिला ह्या ह्या नौकरी वर्गामध्ये प नो नौकरी करत आहे त्याप्रमाणे त्यांना बऱ्याच ठिकाणी असे आहे की तालुका लेवलवर पण खेड्यापाड्यातून येणेजाणे करावं लागते कारण त्या ठिकाणी त्यांची राहण्याची ती व्यवस्था नसते तसेच शहरामध्ये पण प ब बऱ्याच ठिकाणी पती पत्नी पण हे नौकरी करणारे आहे त्याप्रमाणे कोणाची बदली कुठे कोणाची बदली कुठे त्याप्रमाणे श मुलांच्या शिक्षणाचा पण प्रश्न येतो तो महिलांना सामावून घ्यावा लागतं त्याच्यासाठी जे जेथे महिला असतात त्या ठिकाणी लहानपोरांना शाळेमध्ये टाकावं लागते परंतु तिथले शिक्षण शिक्षणाचे प्र पुढे चालून शिक्षण हे होत नसते त्याच्यामुळं मुलांना परत शहरामध्ये टाकणे व त्या त्यांना तिथंच स्थायिक होणे श कोण्याही मोठ्या शहरामध्ये स्थायिक व्हावे लागते तसेच बऱ्याचजणंना बसमध्ये किंवा रेल्वेने येणेजाणे करावं लागते बऱ्याच बऱ्याच वेळेस असं असे होते की म महिलांना या जा रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये जागा मिळत नाही परंतु परंतु बरे बरेचजणं असे असतात की ते मुद्दाम जाणूनबुजून जागा देत नाहीत बरेचजण जागा पण देतात तसे तसे तसे त्यांना सं स पुन्हा आपली आप आपण आपली ड्युटी झाल्यानंतर परत गावाकडे जाण्यासाठी पण एखादवेळेस असे होते की बस मिळत नाही त्याच्यासाठी त्यांना शहरामध्येच राहावं लागते त्याच्यासाठी त्यांना पहिले व्यवस्था व्यवस्था कुठेतरी करून ठेवावे लागते बऱ्याच वेळेस असे होते की पाणी पावसाळ्यामध्ये येते बसेस अचानक संध्याकाळच्या आहे ते बंद होतात किंवा सकाळच्या पण बसेस त्याच्यासाठी त्यांना तशी व्यवस्था करून करून घ्यावं लागते किंवा आता आजकाल मोबाईलचा हा मोबाईलचा बरीच व्यवस्था झालेली आहे त्याच्यासाठी ऑफिसमध्ये येता येता ताबडतोब फोन करून त्याच्या सूचनाही द्यावं लागतात तर सूचना नाही दिले तर तिकडून पण त त्यांना महिलांना त्रास होतो तसे त्यांचे त्या त्यांच्या पगारामध्ये पण को कुठे कुठे कपात करतात जाणूनबुजून त्या त्याच्यामुळे तो पण त्यांना त्रास होतो त्याच्यासाठी आजकाल मोबाईलची पण पार व्यवस्था झाली आहे त्याचा त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावं